नमस्कार गुड इवनिंग सर सर मी आपल्या इंडिगो एअरवेजच्या विमानाच्या प्रवासासाठी तिकिटाची बुकिंग केलेली आहे येस सर मी प्रथम चार तारखेला दुबईच्या फ्लाईटचं बुकिंग केलेलं आहे या फ्लाईटचा इटीचा माझा वेळ मला जो काही तिकिटावर दाखवलेला आहे तो सकाळचा सात चाळीसचा आहे आणि पुढे दुबईवरून मी लंडन ते सिंगापूर अशा प्रकारच्या फ्लाईटची बुकिंग केलेली आहे

ते बुकिंग माझे सहा तारखेची आहे त्याचा टाईम सायंकाळी सात वाजताचा आहे मी तुम्हाला यासाठी फोन केला आहे की माझ्या ह्या बुकिंगमध्ये माझे जे काही फ्लाईट्स आहेत या फ्लाईटच्या वेळेचं काही बदल झालेलं आहे का त्याच्या वेळापत्रात काही चेंजेस झालेले आहेत का याची माहिती मला मिळायला मिळा मिळावी अशी यासाठी मी हा फोन केलेला आहे तर कृपया यात काही बदल झालेला असेल वेळापत्रकात तर तुम्हाला सांगता येईल का ओके येस सर अच्छा म्हणजे जो काही बदल होईल त्याचे वेळोवेळी मला मेसेज येतील आणि त्या मेसेजद्वारे मला वेळपत्रकात होणारा बदल कळवण्यात येईल चालेल थँक्यू सर